हॅलो मी गजानन पार्क सातारा येथून बोलत आहे मला काही कारणास्तव माझ्या मागील महिन्यांच्या विद्युत बिलाच्या प्रति हव्या आहेत तर त्या मला तुमच्याकडून उपलब्ध होऊ शकतील का हां मला जुलै दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीस या तीन महिन्यांच्या प्रति हव्या आहेत या प्रति मला कधीपर्यंत उपलब्ध होतील या प्रती घेण्यासाठी मला प्रत्यक्ष यावं लागेल की त्या पण तुम्ही पोस्टाने पाठवू शकाल हां माझा पत्ता आहे गजानन पार्क कृष्णानगर सातारा चारशे पंधरा झिरो झिरो तीन या पत्त्यावर मला तुमच्याकडून प्रति लवकरात लवकर उपलब्ध हे व्हाव्यात ही विनंती